हॅलो मी शिवनंदा करजगी बोलत आहे मी आजच या फ्लॅटवरती राहायला आले आहे तर फ्लॅटमध्ये भरपूर म सामान आहे पेपरचे गठ्ठे पण भरपूर आहेत आणि काही इलेक्ट्रिकल वस्तू पण खराब झालेल्या आहेत तर ई मी जुना औसा रोडला राहते या कॉलनीमध्ये लता मावशी कचरा उचलते तर तुम्ही लता मावशीला लवकरात लवकर पाठवा मला फ्लॅटमध्ये माझं सामान लावायचं आहे तर तुम्ही उद्या सकाळी लता मावशीला जुना औसा रोड भाग्यनगर हनुमान मंदिर या कॉलनीमध्ये लवकरात लवकर पाठवावे धन्यवाद